हॅलो नमस्कार आकृती स्वीट्स

अच्छा सर तसदीबद्दल क्षमस्व सर तुम्ही सांगू शकता का काल तुम्ही किती वाजता आले होते तुम्ही सांगू शकाल का सर तुम्ही कोणत्या कोणत्या फ्लेवरचे डोनेट्स घेतले होते काल अच्छा सर झालेल्या तसदीबद्दल माफी असावी सर तुम्ही कृपया तुमचा मोबाईल नंबर सांगता काल तुम्ही रिसिप्ट घेतली होती ना तुम्ही कृपया करून मला मोबाईल नंबर सांगता का तुमचा मी चेक करतो तुमचं हां शहाण्णव पासष्ट ब्याण्णव शून्य एकशे पंच्या ओके मयूर मारडीकर का सर हां काल तुम्ही स्ट्रॉबेरी चॉकलेट आणि व्हॅनिला हे तीन नेले होते सर बरोबर हो सर त्याच्यामध्ये तुम्ही तीनशे ग्राम तुम्ही वॅनिला नेला होता ना सर त्याचं कालचंच एक्सपायरी होतं आमच्या स्टाफनी सांगितलं नाही का तुम्हाला ते अच्छा सर सॉरी सर तुम्हाला झालेल्या अडचणीबद्दल किंवा काही जे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो तुम्हाला याबद्दल फक्त आम्हाला एक रिसिप्टचा फोटो पाठवून द्या तुम्ही ज्या नंबरवर फोन केला आहे त्याला व्हॉट्सअपला आणि ते रिसिप्ट आणि ते डोनट्स तुम्ही घेऊन या वापस आम्ही तुम्हाला त्याच्याबदल रिप्लेसमेंट देऊ दुसरे डोनट सर हां हो हो नक्की नक्की सर सर नक्की नक्की सर झालेल्या गोष्टीबद्दल सॉरी आणि तुम्हाला देऊ आणि नवीन सर आमच्या इकडं नवीन आयटम्स पण आलेले आहेत स्वीट्समध्ये रबडी वगैरे आम्ही सीताफळ रबडी ठेवलेली आहे उन्हाळ्यामुळं ते पण ट्राय करा सर एकदा हो सर थँक्यू सर